आजकालचे मुलं अशी आहेत की त्यांना शेती करणं म्हणजे कसं आई वडलांनीच शेतीचं काही महत्व सांगितलेलं नाही आहे किंवा काही अशा गोष्टी आहेत तर मग मुलं शेतीचं महत्व त्यांना कळणारच नाही किंवा ते शेती करणारच नाही शेती करणं ॲक्चुअली आजकालच्या मुलांना खूप का खालच्या दर्जाचं पण वाटू शकतं आजकाल कसं शिका आणि मग नोकरी करा चांगली नोकरी मिळवा असंच असंच ध्येय असतं मुलांमध्ये तर त्याच्यामुळे मग ते नोकरीच करतात तर त्यांचं जे परिवार आहे शेतीमध्ये तर ते कसे आधीचे होते त्यामुळे आताची मुलं शेती करायला मागणारच नाही त्यांना नोकऱ्याच करायच्या आहेत चांगले पगार पाहिजे